मला तुम्ही म्हणजे ॲटोमध्ये फार सुरक्षित दिलं त्याच्यामुळे आपल्याला हे फार धन्यवाद हे इतक्या रात्रीमध्ये फार अतिशय कोणी मला मला साथ दिलेली नाही आहे माझ्या कुठल्या प्रकारे ॲटोपासून म्हणजे चोरी वगैरे इतर कोणत्याही प्रकारचा धोका झालेला नाही आहे आपण फार छान व व्यवस्थित असल्या कारणामुळे मला फार अतिशय मदत केली त्यामुळे मी आपला आभारी आहे